हो माझ्या स्वयंपाकघरात असलेली वेगळी भांडी व त्यातले एक एक भांडे कशासाठी वापरले जाते याचे मी वर्णन करू शकतो कारण मी घरात स्वयंपाक करू शकतो मग मला वर्णन करता येणार ना साधा प्रश्न आहे पहिली गोष्ट कढई कढई ही तेल तापवण्यासाठी भाजी करण्यासाठी शेंगदाणे भाजण्यासाठी पापड तळण्यासाठी पुऱ्या तळण्यासाठी अजून काय तळायचं असेल तर त्यासाठी कुरवड्या तळण्यासाठी वापरले जाते दोन नंबर टोप टोप आमटी करायला भात करायला त्याचबरोबर मला उच्च भाषेत पातेले असे म्हणतात आम्ही टोपच म्हणतो खरे ह्यामध्ये तुम्ही बिर्याणी करू शकता आणि खूप काय काय काय भाजी सुकी भाजी करू शकता आमटी करू शकता दूध तापवू शकता खीर बासुंदी करू शकता इतके काय काय करू शकता तीन नंबरला आहे तवा सरळ ठेवला तर त्यावर चपाती करू शकता उलटा ठेवला तर तेव्हा पोळीसुद्धा करू शकता त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या तव्यावर तुम्ही भाकरी भाजू शकता व तवा साईडला ठेवून नुसत्या गॅसवर भाकरी भाजून घेऊ शकता तव्यामध्ये भात गरम केला जातो भाजी बनवली जाते भाजी गरम करण्यासाठीसुद्धा तवा वापरला जातो त्याचबरोबर तव्यामध्ये आपण अजून काय बनवू शकतो भरपूर काय काय तेल कमी असेल तर आपण त्यात भजीसुद्धा तळू शकतो त्यानंतर आहे आपल्याकडे मस्तपैकी कुकर कुकरमध्ये आपण डाळ शिजवू शकतो भात शिजवू शकतो भाजी करायची असेल बटाट्याची तर बटाटे उकडत ठेवू शकतो त्याचबरोबर पुरणाचे डाळी हे करू शकतो मोदक ही उकडू शकतो त्याच्यामध्ये कधी तर बिर्याणी करायला कुकरमध्ये आपण भात ठेवू शकतो आणि बिर्याणी डायरेक्ट पण करू शकतो काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याकडं आहे उलथनं उलथनं आपल्याकडं वापरलं जाते चपाती भाजायला भाकरी पलटायला त्यानंतर उलथनं कशासाठी वापरलं जातं आपल्यामध्ये गरम गरम पाण्याने पीठ मळायचे असेल तर ते पीठ कालवायला उलथनं वापरले जाते भात काढायला ताटामध्ये वाढायलासुदा उलथनं वापरले जाते त्यानंतर आहे आमटीचा चमचा आता नावाप्रमाणेच आमटीचा चमच्या आमटी वाढायला वापरला जातो ह्यात काय जास्त डोके लावण्याची गरज नाही दुसरा चमचा छोटा चमचा असतो ती छोटी भाजी घ्यायला वापरू शकतो आणि त्याचाच एक प्रकार आहे खीर वाढायला पण वापरू शकतो त्यानंतर आहे की भातवाडी भातवाडी भात वाढायला वापरली जाते त्यानंतर आहे गाळणे गाळणे चहा गाळायला वापरल्या जाते झाऱ्या झाऱ्या पुऱ्या भाजून काढल्या की त्या काढायसाठी वापरली जाते त्यानंतर कैची कैची वापरली जाते कोथिंबीर चिरून टाकण्यासाठी त्यानंतर खिसणी खिसणी वापरली जाते खिसायसाठी लाटणं वापरलं जातं लाटायसाठी अजून काय राहिलं बॉटल पाण्याची बॉटल वापरली जाते पाणी साठवून ठेवण्यासाठी त्यानंतर नाही चटणीचा डबा नावाप्रमाणे चटणीचा डबा चटणी ठेवायसाठी वापरला जातो आणि हर्लेकचा डबा वगैरे असतो तो मीठ डाळे हे साठवण्यासाठी वापर केला जातो तांब्यामधून पाणी पिले जाते आणि ग्लासमधूनसुद्धा पाणी पिले जाते मसाल्याचा डबा एक असतो त्यामध्ये वेगवेगळे मसाले असतात ते मसाले ह्यातून त्यातून कधीकधी मिक्स होतात म्हणून त्यात छोट्याछोट्या वाट्या असतात त्याला वरती झाकण असतं छोट्या प्लेटमधून शिरा पोहे उपीट असे वाढले जाते मोठ्या ताटामधून सगळं जेवणच वाढलं जातं कुंड्यामध्ये भात दूध वाढले जाते आणि कधी तर बाकी सगळी भांडी वापरली जातात राहिले डबे डब्यामध्ये तांदूळ पीठ साठवले जाते पाट हा बसायला वापरला जातो पाण्याचा हौद कळशा ह्या पाणी साठवण्यासाठी वापरली जाते भांड्याचे कपाट हे भांडे ठेवण्यासाठी वापरली जाते गॅस हा गॅसवर भात शिजवण्यासाठी वापरलं जात आहे भरपूर माहिती सांगितले हे धन्यवाद